नमस्कार सर मी सुनील मोहिते बोलतो आहे मी सर पी एम के व्ही वायचा मूल्यांकनचा जो सगळा कोर्स आहे तो पूर्ण केला आहे आणि मी सगळी माहिती आपल्या वेबसाईटवर जमा केली होती तो फॉर्म भरला होता आणि त्याच्याबरोबरची बाकीची कागदपत्रं पण जमा केली होती माझा नंबर होता एक शून्य तीन पाच सहा सात आठ आठ एक हो सर आणि बँकेच्या खात्याचं शेवटचे चार नंबर होते दोन तीन सहा सात तर मी वेबसाईटवर चेक केलं सर पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अपडेट दिसत नाही आहे अर्ज जमा झाला होता त्या संदर्भातला मला ईमेल आला होता पण त्याच्यानंतर मला कुठलाच प्रतिसाद काही मिळाला नाही आहे तर ह्या अर्जासंबंधी अजून पुढं काही प्रक्रिया झाली आहे का किंवा म्हणजे माझ्याकडून काही त्याच्यामध्ये करायचं आहे का तर ही सगळी माहिती तुम्ही मला द्याल का धन्यवाद सर